मला पारंपरिक पद्धतीचं जेवण करायला आवडते जसे की वरण भात आहे साधं वरण भात आणि तूप त्याच्यावर एकदम भारी लागतं आणि त्याच्यासोबत म्हणजे आंब्याचं लोणचं आणि आम्ही जसं आजी आजोबा त्यांच्याकडे गेल्यानंतर शेतात गेल्यावर ठेचा भाकरी आणि कांदा खातो माझे आजी आजोबा पणजोबा आणि आज्जी ती सुद्धा तेच खायचे आई बाबांना सुद्धा तीच सवय लागली आणि आम्हाला सुद्धा तीच सवय लागली आहे आणि आम्ही हलकं फुलकं जेवतो म्हणजे की बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि जास्तीत जास्त पाणीपुरी पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे पाणीपुरी खायला पण खूप आवडते आणि स्वीटमध्ये आम्हाला रसगुल्ला आवडतो आणि काजूकतली आवडते मंचुरियन नुडल्स पण छान असतं म्हणजे जास्तीत जास्त आम्ही बाहेरचंच खातो पण रात्री जेव्हा आम्ही जेवतो तेव्हां हलकं फुलकंच खातो जसं की वरण भात आहे तूप आहे या गोष्टी आम्हाला जास्तीत जास्त आवडतं आणि रात्री जेवण झाल्यानंतर ताक किंवा दही प्याल्यानंतर अन्न चांगलं पचते तसंच पालेभाज्या पालेभाज्या प खाल्ल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या लागतात आणि त्या पौष्टिक असतात त्याचा सूप वगैरे करून प्यालं की खूप भारी लागतं आणि टमॅटो असो किंवा रात्री खिचडी आपण खातो खिचडी असो या सगळ्या गोष्टी आपण खायलाच पाहिजे